बुलढाणा जिल्हा हा पहिल्या काळामध्ये खूप छोटे शहर म्हणून ओळखल्यायचे पण आजच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्यामोठ्या प्रकार प्रमाणात विकास होऊ लागला आहे जसे की बुलढाणा जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग गेला आहे तर त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखले जाते आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणांनाही आजकाल मोठ्या प्रमाणात ओळखले जातं आहे